उत्तर भारत म्हटलं तर आपलं दिल्ली काश्मीर आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ह् पंजाब हरियाणा हे भाग येतील तिथे जास्त करून आपली हिंदी भाषा चालते उत्तराखंड आणि काश्मीरमदे थोडी कश्मिरी भाषा चालते उत्तराखंड हरियाणा हिमाचल प्रदेशमध्ये थोडीशी त्यांचा अॅक्सेंट जो असतो तो वेगळा असतो आणि तसंच आपण जर दक्षिण भारत बघितलं तर दक्षिण भारतामध्ये चार वेगवगळ्या भाषा आहेत मल्याळम आहे तामिळ आहे तेलगू आहे आणि कन्नड आहे तर चार वेगवगळ्या भाषांमध्ये पूर्ण दक्षिण भारतात आहे आणि त्यांची भाषा एकतर हिंदी भाषा तर सर्वांना कळतेच पण जर आपण दक्षिण भारतात गेलं तर त्याची भाषा आपल्याला बिलकुल कळत नाही खाद्य पदार्थांमध्ये पण फरक आहे दक्षिण भारतामध्ये जास्त करून तांदळाने बन बनवलेले पदार्थ खाल्ले जातात जसे इडली मेदूवडा डोसा उत्तप्पम असे पदार्थ आहेत तर उत्तर भारतामध्ये आपल्या गव्हाच्या चपात्या त्याच्यानंतर तिखट मसाल्याच्या भाज्या किंवा काश्मीरमध्ये थोडं वेगळं आहे जेवण आणि आणि भात वगैरे पण खातात इकडे उत्तर भारतामध्ये आपला त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे खाद्यपदार्थामध्ये पण भरपूर फरक आहे जर आपण साक्षरता बघिता दक्षिण भारतामध्ये जास्तीत जास्त लोक साक्षर आहेत तर उत्तर द उत्तर भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण भरपूर कमी आहे आणि राशकारण पण दक्षिण भारत आणि उत्तर वारतामध्ये भरपूर फरक आहे उत्तर भारतामध्ये आपलं दिल्ली येतं ते केंद्र आपलं भारताचं क्य राजधानी आहे भारताची तर तिथलं तित व तिथलं राजकारण आणि प्लस दक्षिण भारतातील राजकारण पूर्ण वेगळं आहे भूगोलामध्ये पण फरक आहे आता उत्तर वारतामध्ये आपलं उत्तर भारत जो आहे तो हिमालय माऊंट एवरेश म्हणजे बर्फाच्छादित आपण म्हणू शकतो तर आपल्याला असा मुकूट लाभला आहे दक्षिण भारतामध्ये जर आपण गेलो तर दक्षिण भारतामध्ये आपल्याला म् एकदम टोकाला भारताच्या कन्याकुमारी आहे तिथे तीन समुद्रांचा संगम आपल्याला बघायला भेटतो तर दक्षिण भारत जो आहे तो पूर्णपणे समुद्राने वे वेढला गेलेला आहे बंगालचा उपसागर अरेबियन समुद्र आणि आणखीन एक त्याचं नाव विसरलो मी हिंद महासागर तर हे असे तीन समुद्रानी तो वेढलेला आहे पण उत्तर भारतामध्ये आपल्या पूर्ण काश्मीर आणि हिमाचल प्रदेश वगैरे उत्तराखंडमध्ये पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे दोनी ठिकाणी फिरायला जायला भरपूर म मज्जा येते जसं उत्तर भारतामध्ये आपण माऊंट एवरेशला जाऊ शकतो आपले जे बद्रीनाथ केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तिकडे आहेत खाली दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम आहे त्याच्यानंतर कन्याकुमारीला विवेकानंदांचं स्टॅच्यू आहे त्यांनी तिथे भरपूर कार्य केलेलं ते आहे त्रिवेणी संगम आहे त्याच्या व्यतिरिक्त मअ महत्त्वाचं म्हटलं तर रामसेतू आहे जिथून रामाने श्रीलंकेला गेलेले सैन्य घेऊन ते रामसेतू आपल्याला बघायला भेटतो तर अशा प्रकारे म्हणजे जर उत्तर भारत आणि दक्षिण भारत आपण कंपेयर केलं तर भरपूर फरक आहे सा संस्कृतीमध्ये पण भरपूर फरक आहे द दक्षिण भारताची पूर्ण संस्कृती वेगळी आहे तिकडे बोली भाषा पण वेगळी आहे तिकडचे जे सण वगैरे साजरे केले जातात ते सर्वच उत्तर भारतापेक्षा भरपूर प्रमाणात वेगळे आहेत